कर्करोग म्हणजेच कॅन्सर आणि हृदय विकार म्हणजेच हार्ट डिसीज हे अतिशय गंभीर आजार आहेत यांवर उपचार करण्यासाठी भरपूर प्रमाणात पैसा देखील लागतो तर काही असे हॉस्पिटल आहेत ज्यामध्ये या सुविधा मुफ्तपणे केले जातात तर काही हॉस्पिटलमध्ये पैसे भरून केले जातात जसे की किमो फिजिओथेरपी आणि डायलेसिस याला अतिशय जास्त प्रमाणात पैसा लागतो तर पुण्यामध्ये जसं आपण पाहतो की वाय सी यम थेरगाव या ठिकाणी फ्रीमध्ये देखील उपचार केले जातात त्यासाठी सुरवातीला आपल्याला रुग्णांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिथे आपल्याला बेड अवेलेबल होईपर्यंत थांबावं लागतं बेड अवेलेबल झाल्यानंतर पेशंटचं एनरोलमेंट करून तेथे उपचार चालू केला जातो यामध्ये बेड चार्जेस त्यानंतर मेडिसिनचे चार्जेस हे अतिशय कमी पैशांमध्ये पूर्ण केले जातात